महाराष्ट्र या राज्यामध्ये प्रामुख्याने दिवाळी हा सण मुख्य असतो या व्यतिरिक्त देखील अनेक वेगवेगळे सण हे साजरे केले जातात म त्यामध्ये गुढीपाडवा असेल पाडवा श चैत्रशुद्ध प्रतिपदा त्यानंतर रामनवमी असेल चैत्रशुद्ध नवमी त्यानंतर हनुमान जयंती आहे त्यानंतर परशुराम जयंती आहे किंवा आपण त्याला वैशाख शुद्ध द्वितीयेला ती येते त्यानंतर आहे वेगवेगळ्या पद्धतीचे अक्षयतृतीया असेल अक्षयतृतीयेला आपण पूर्वजांची आठवण काढून तिथं ती क केळी म्हणजे ती मटका भरत असतो त्यावेळेस पण पुरणाची पोळी केली जाते त्यानंतर आषाढी एकादशी आहे पंढरपुरची वारी असते त्यावेळेस त्यानंतर नागपंचमी आहे नारळी पौर्णिमा आहे त्यानंतर कृष्ण जन्माष्टमी आहे बैलपोळा आहे बैल बैलांचं प्रति एक वर्षभर ते बैल काम करतं शेतामध्ये म्हणून त्यांच्या प्रति आदरयुक्त तिथे भावना व्यक्त करण्यासाठी बैलपोळा असतो त्यानंतर गणेश चतुर्थी आहे त्या ते त गणेश चतुर्थी हे तर प्रामुख्याने दहा दिवस गणपती म्हणजे दहा दिवस जनरली सर्वसाधारणपणे दहा दिवस गणपती हे प्रत्येक घरामध्ये बसत मग काही काहींच्या घरामध्ये दीड दिवस असतो काहींच्या घरामध्ये तीन पाच किंवा सात अशा दिवसापर्यंत गणपती बसत असतो त्या दिवशी पण गणपती बसवण्याच्या दिवशी सुट्टी असते त्यानंतर अनंत चतुर्दशी म्हणजे दहाव्या दिवशी गणपती उठतो त्या दिवशी पण सुट्टी असते म्हणजे इतकं महत्त्व त्या गणपतीचं महाराष्ट्र राज्यामध्ये आहे त्यानंतर रक्षाबंधन आहे बहीण भावाच्या अतुट प्रेमाचं नातं दर्शवणारा हा सण आहे त्यानंतर आहे घटस्थापना तिथे घटाची स्थापना केल्या त मातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची धान्य ज्वारी त्यानंतर गहू अशी वेगवेगळी धान्य हे करून तिथे एक छोटंसं खापराचं मडकं ठेवलं जातं आणि धान्य कशा पद्धतीने उगवतं हे आपण घटस्थापनेला पाहतो त्यामध्ये नऊ दिवस तिथे देवीची आराधना आपण करत असतो परंतु देवी बसते तिथं आणि त्यानंतर असतो न दसरा घटस्थापनेनंतर नवव्या दिवशी दसरा असतो त्यानंतर एक कोजागिरी पौर्णिमा एक आहे त्यानंतर दीपावली असते दीपावलीच्या सण खूप मोठ्या उत्साहाने आपण साजरा करतो दीपावलीच्या नंतर काही दिवसांनी त्रिपुरारी पौर्णिमा असते त्या दिवशी सातशे सातशे वाती आपण तिथे एकाच वेळेस जाळत असतो त्यानंतर चंपाषष्ठी आहे बघ आत्ता या डिसेंबर महिन्यात शनिवारी चंपाषष्ठी आहे चंपाषष्ठी म्हणजे त्या ठिकाणी आपण तळी उचलतो खंडोबा तळी ती उचलत असतो त्यानंतर आहे दत्त जयंती आहे त्यानंतर जानेवारी महिन्यात मकरसंक्रांती आहे मकरसंक्रांतीला आपण सुवासिनी तिथे सुगडं म्हणतो आपण त्याला ते सुगड्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं बोरं ऊस गाजर त्यानंतर टहाळ अशा पद्धतीने ती सुवासिनी ते सुगडं भरून मंदिरामध्ये दर्शनासाठी जात असते त्यानंतर दुर्गाष्टमी आहे रथसप्तमी आहे रथसप्तमीपर्यंत आपण संक्रांतीचं वाण हे सुवासिनी एकमेकींना देऊ शकतात त्यानंतर महाशिवरात्री आहे शंकराची आराधना आपण या ठिकाणी करत असतो त्यानंतर होळी आहे त्यानंतर आहे रंगपंचमी असे अनेक वेगवेगळे सण हे साजरे केले जातात